आमच्या शाळेत वाचनालय होता आणि ते वाचणं एवढं सुंदर होतं आणि एवढी पुस्तकं तिथे होती की त्याची मी का गणतीच करू शकत नाही एवढी पुस्तकं होती म्हणजे ती पुस्तकं वाचता वाचता एवढ्या नात्यात भर पडत होती ना हे असं वाचनालय मी पुन्हा पाहिलं नाही एका बाजूला कवितेची पुस्तकं एका बाजूला कादंबऱ्या एका बाजूला चरित्र मो ल मोठ्या लोकांचे चरित्र वगैरे अशी भरपूर पुस्तक होते आणि तेव्हापासून मला ह्या वाचनाची आवड लागली खरं म्हटलं सांगू तर मी शाळा सुटल्यानंतरसुद्धा मी प्रायव्हेट म वाचनालयामध्ये म मी माझी नावनोंदणी करून मी पुस्तकं आणून घरी वाचत होतो आणि आत्तासुद्धा माझ्याकडे भरपूर घरात माझ्या पुस्तकं आहेत आणि मी वाचतो आहे सुद्धा त्याच्यामध्ये माझ्याकडे नर्मदा पुराण आहे योवा छावा आहे योगी आहे परत हे आपलं रावण संहिता आहे तर रावण संहितेमध्ये आपण असं ऐकतो की रावण हा क्रूर होता राक्षस होता पण जे तुम्ही जर रावण संहिता पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की रावण हा रावण नव्हता आपण म्हणतो ना एकाला एखाद्याला की हा रावण आहे किंवा राक्षसीवृत्तीचा आहे पण तो तसा नव्हता रावण हा एका ऋषीचा मुलगा होता आणि त्याला एवढं ज्ञान होतं की त्याने शंकर शंकर भगवानची एवढी तपश्चर्या केली होती की तो खूप महान होता आपल्याला आपण म्हणतो की आता तो राक्षस होता की त्याने असं केलं सीतेचं हरण केलं किंवा इतर काही काय ते असतील पण तेवढ्या आपण खोलात जात नाही आपण म्हणतो हां सकृत दर्शनी आपण बघतो किंवा एखादा माणूस जर समजा वाईट वृत्तीचा दिसतो आपल्या दिसण्यामध्ये किंवा वागण्यामध्ये तर त्याला आपण वाईट म्हणतो पण त्याच्या पण नाण्याच्या दोन बाजू असतात आपण एकच नाणं सकृत दर्शनी बघतो तेव्हा आपल्याला कळतं की दुसऱ्या बाजू त्याची काय असते ती तर रावण हा अतिशय ज्ञानी आणि सर्व गुणसंपन्न आणि महान माणूस हे हो व्यक्ती होती तर त्याला असं झालं की त्याचे आजोबा त्याचे आजोबा एक म्हणजे वेगळ्या प्रकारचे होते त्यानी त्याला त्या त्या प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या साच्यामध्ये एखाद्या माणसाला किंवा एखादी वस्तू घातली की ती त्या साच्याप्रमाणेच होते तसं त्याला एक वाईट वळण लागलं त्याला गर्व झाला त्याला ते हे केलं फितवलं गेलं की तू एवढा महान आहे एवढा बलशाली आहे तू हे करू शकतो तू ते करू शकतो तू लढाई करू शकतो म्हणजे त्याचे जे चांगले विचार होते ज्याचं ते अध्ययन होतं शिक्षण होतं त्याच्या अगदी विपरीत त्याला ते शिक्षण मिळालं त्याच्यामुळे तो त्याला प्रवृत्त केलं गेलं त वाईट गोष्टीसाठी म्हणून तो वाईट गो गोष्टीकडे वळला गेला म्हणजे खरं बघितलं तर ना रावणा आता काही ठिकाणी ना काही राज्यामध्ये रावणांची पूजा केली जाते आपण इथे आपण इथे आपल्या ह्याच्यामध्ये आपण पूजा करत नाही त्यांच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी त्याची देवळं बांधलेली आहेत त्याची पूजा केली जाते तर असा हा रावण बघायला गेलं तर असी अति महान होता